हां मी आकाश शर्मा बोलायलो डॉक्टर

चारा खाईना गेला केव्हापासून

रात्री त्याला बरं रात्री त्याला काय खाऊ घातले होते कंटिन्यू जे चारा आहे तेच आहे बरं त्याची एकदा डिवॉर्मिंग करा पाहिले हां डिवॉर्मिंग केल्याने त्याच्या पोटामध्ये काय जंतू झालेले असतात त्याच्यामुळे ते चारा ते थोडं खाईना बरोबर कधीकधी डिवॉर्मिंग केले तर त्याचे पोटामधले जंतू ते मरतात चारा ते व्यवस्थित खाते एकदम आणि पायाला काय झालं ठेवू नाही गेलं हां तर ते पावसाळा असल्यामुळे काय ते चिखलमध्ये नरम झाले त्याचं पाय ते काय पिशाब ते पिशाब ते करते ना त्याच्यामुळे त्याचं पाय थोडं नम होते त्याला काय करा ते फेरिअर कडून खुरं ते बनवून घ्या आणि आपला च चुना असते ना चुना लावत जा त्याच्या खुराला हां तर चुन्यानं काय होते ते एकदम ते नरमपणा आहे तर ते चोखून घेते आणि ते खूर एकदम कडक होते दगडासारखं

उद्या तर येई ना उद्या मी हॉस्पिटलमध्ये आ आहे परवा येतो हो त्या जास्त काय नाही ते तेवढं पण केले तर होऊन जाते दादा ठीक

हो ते वॉर्मिंग करा ते पोटाचं व्यवस्थित होईल आणि ते पायाच हां हो आणि त्या पायाला काय चुना लावा ते पाय पण व्यवस्थित होईल त्याचा चुन्याव हो लावून घ्या